पाचशे पंच्याण्णव सात हजार सहाशे त्रेपन्न शहाण्णव हजार एकशे सत्तावीस एक लाख दहा हजार तीनशे तेरा नऊ लाख अठरा हजार तीनशे